हॅलो

योगा क्लास हो का मग त्याचे रुल्स आहे हा सकाळी सहा ते सातपर्यंत एक तास हा आणि संध्याकाळी संध्याकाळी पण सात ते आठपर्यंत आणि त्याची फीस आहे हा फीस साडेपाचशे रुपये महिना त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लास घेतले जातात योगा प्रकार

नाही नाही नाही सगळे एकत्रच आहे सगळ्यांसाठी एकच रुल असते

हा तर तुम्ही कधीपासून जॉईन करत आहे बरं हा ये आता तुम्ही याच्या आधी योगा केला आहे का कुठे क्लास लावला नाही का कुठे हो का हा शाळेत वगैरे कॉलेजमध्ये

हो का हा मग आमच्या योग क्लासमध्ये कपाल भारती वेगवेगळे प्रकार शिकवले जातात